खरं म्हटलं तरी जेवण करायला मला खूप आवडतं अशी वेगवेगळे प्लॅन पार्टी सतत ठरतच असतात असंच एकदा आमच्या घरातून सामानाची शिफ्टिंग चालू होती आम्ही घर बदललं होतं जास्त काही लांब नव्हतं फक्त एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तर यासाठी छोटी मोठी मदत करण्यासाठी कॉलनीतली जी मुलं होती तीसुद्धा आली होती मस्त माझ्या भावाचे मित्र होते लहान लहान छान मी एकटी मोठी चाललं होतं आपलं मग असंच करता करता ठरलं की आज काहीतरी करायचं का तर त्यांनी विचारलं चल दिदी आज पार्टी करू म्हटलं ठीक आहे ठरलं करायची म्हटलं बसलो म्हटलं करायचं काय मग ठरवलं छान मस्तपैकी चिकन दम बिर्याणी करू ठरलं म्हटलं मस्तपैकी काय सामान लागलं त्याची यादी काढली गेले ती मुलं सामान आणलं आणि माझ्याकडे दिलं म्हटलं संध्याकाळी करूया सामानची शिफ्टिंग झाली ती गेली घरी थांबली होती घरात थोडा वेळ मग मस्तपैकी जेवण तयार करायला घेतलं माझी आई तर होतीच मदतीला घेतलं तयार करायला मस्तपैकी मोठा एका भांड्यात जेवण बनवलं चिकनला मस्त दम दिला होता छान अशी दम बिर्याणी केली होती आणि सोबत रस्सा त्यांनासुद्धा आवडलेलं जेवण तसं मग आठ नऊ वाजता जेवण करायला बसलो मस्तपैकी हॉलमध्ये सगळं जेवण घेतलं त्यांना पहिल्यांदा वाढलं म्हटलं बघूया कसं झाले काय म्हणत आहेत पोरं मग दिलं त्यांना तर जेवण तसं खूप आवडलं मग मी पण घेतलं मलासुद्धा खूप आवडलं तसं मला केलेलं माझं जेवण आवडतंच त्यात काय प्रश्नच नाही असंच त्यांनासुद्धा खूप जेवण आवडले मलासुद्धा तो आनंद आहे ना तो खूप भारी वाटतो जसं की मी काहीतरी करते नवीन काहीतरी करते आणि ते जेव्हा दुसऱ्यांना आवडते ना तेव्हा खूप भारी वाटतं मी सतत असं नवीन काही ना काहीतरी करतच असते जर आवडलंच नाही तर काही नाही परत ट्राय करायचं परत बनवायचं चालूच असतं असं पार्टी वगैरे मला करायला खूप आवडतं कारण ते सात आठजणांचं जेवण बनवताना जी मजा असते ना जो एक्सपिरियन्स असतो ना तो खूप भारी असतो हा चिकन दम बिर्याणीचा बेतसुद्धा आमचा ठरला होता त्यातसुद्धा आम्ही सात आठजण होतोच आणि प्लस घरातले माझे मम्मी पप्पा वगैरे ते तर होतेच असंच अजून एक बेत ठरला होता जसं की आम्ही गावी गेलो होतो त्यावेळेस मामा आत्त्या सगळीजण एकत्र आलो मग ठरलं की आज शेतात पार्टी करायची म्हटलं काय करायचं तर तेव्हा पण ठरलं की छानपैकी चिकन करू चिकनचा रस्सा आणि छानपैकी बिर्याणी करायची ठीक आहे म्हटलं भात कापणीचे दिवस चालले होते शेतामध्ये गेलो मम्मी पप्पा आत्या सगळी कामाला लागले भात कापाय लागले मग मी आणि माझ्या आत्याची मुलगी छानपैकी चूल तयार केली दगडांची मस्तपैकी लाकडं गोळा केली छान जाळ केला आणि भांडं ठेऊन चुलीवरच्या जेवणाला सुरुवात झाली मसाला वगैरे तयार कून आणलाच होता तरी होतो आम्ही सात आठजण मस्तपैकी जेवण केलं शेतातलं कामसुद्धा झालं अंधारसुद्धा व्हायला आला मस्तपैकी संध्याकाळी एकत्र बसलो सगळे आणि छान जेवण केलं खरंच तो बेतसुद्धा खूप छान झाला होता आणि त्यावेळी सुद्धा सगळ्यांना जेवण आवडलं त्यावेळेस आम्ही केलं होतं चुलीवरचं जेवण सो चुलीवरच्या जेवणाची चव तर एक नंबर असते सो ते तर सगळ्यांना आवडणारच अशा प्रकारे तोसुद्धा बेत आमचा खूप छान झाला होता अशा नवीन नवीन काहीतरी करायला मला खूप आवडतं आणि तो आनंद असतो ना तो खूप मनाला माझ्या समाधान देतो ज्यावेळेस मी काहीतरी बनवते आणि ते दुसऱ्यांना आवडतं ना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असतो ना की खूप भारी वाटते जेव्हा ते म्हणतात की नाही रे खरंच छान झालं आहे थोडंसं असं भारी वाटतं काहीतरी नवीन करायची परत एनर्जी भेटते परत प्रोत्साहन भेटतं सो मला जेवण करायला आवडतंच आणि मी ते बनवतच असते आणि ते सगळ्यांना आवडतंच